आमच्या भागामध्ये शिवाजी पार्क जिमखाना आहे हा शिवाजी पार्क जिमखाना दादरमध्ये आहे तर या जिमखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा खेळ हे शिकवले जातात त्याच्यामध्ये तुमचं क्रिकेट झालं कबड्डी झालं टेनिस झालं खोखो झाला कराटे झालं स्विमिंग झालं बॅटमिंटन झालं वेगवेगळ्या प्रकारचे मल्लखांबसुद्धा तिकडे लहान मुलांना शिकवलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे तिकडे मुलांना खेळ शिकवले जातात तसेच या जिमखान्याचं एक नवल म्हणजे की या जिमखान्यामध्ये तुम्ही एकदा भाग नाव तुमचं नोंदवलं की तुम्हाला त्या जिमखान्यामध्ये हवं तेव्हा तुम्ही जिमसुद्धा बॉ जिमसुद्धा करू शकता बाकीच्या गोष्टींचा तुम्हालासुद्धा तिकडे ट्रेनिंग भेटतं त्यासाठी तुम्हाला तिकडे वेगवेगळ्या क्रीडांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे कोच तिकडे अवेलेबल आहेत की जे तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या खेळाबद्दलची माहिती सांगतात तो खेळ कसा खेळला जातो त्या खेळाबद्दलचा जो काही इतिहास आहे तो तुम्हाला सांगितला जातो त्या खेळामाग त्या खेळामागे काय नेमकं आहे तो खेळ कसा खेळला जातो त्या खेळाचं वैशिष्ट्य काय आहे ह्या सर्व काही गोष्टी सांगितल्या जातात तसंच त्या खेळासाठी लागणारे साहित्य म्हणा उपक्रम म्हणा त्याबद्दलची तुम्हालासुद्धा तिकडे माहिती दिली जाते ती हाताळायची कशी त्या प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक गोष्टीचा वापर हा कशासाठी होतो आणि कशा पद्धतीने केला जातो या गोष्टींचं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ज्ञान हे तिथे दिले जाते